हो टेलिव्हिजनमध्ये मराठी भाषेचा वापर खूप होतो वेगवेगळ्या प्रकारचे चायनल्जही असतात जसे की मालिकासाठी चायनल गाण्यांचे चायनल बातमीचे चायनल आणि वेगवेगळे चायनल्ज असतात ज्याच्यामध्ये मराठी भाषेचाही वापर होतो तर बघणाऱ्या सगळ्या व्यक्तींना ते समजते आणि एक व्यवस्थित कळते तसेच रेडिओ पण आहे जिथे मराठी भाषेचा वापर होतो रेडिओमध्ये वाता वातावरणाची माहिती वेगवेगळ्या बातम्या जगात काय चाललं आहे हे सगळं मराठी भाषेतच दिलं जातं